माझे नाव प्रनील आहे आणि मी सांगलीमध्ये ग्रॅज्युएशन करतो आणि माझी आवडती खेळाडू हे क्रिकेट संदर्भात आहे आणि तिचं नाव आहे स्मृती मंदना आणि ती सुद्धा सांगलीची आहे म्हणजे मला क्रिकेट पाहायला खूप आवडतं मी पुरुष क्रिकेट खूप बघतो आणि मला महिला क्रिकेट बघण्यात पण खूप उत्सुकता असते आणि माझी आवडती खेळाडू ह्य स्मृती मंदना आहे ती खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळते व भारतीय संघात खूप तिनं तिनं धावा काढले आहेत व कॅचेस घेतले आहेत बॅट तिनं बॅटिंग खूप चांगली करते आणि तिच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर तिचे इंटरनॅशनल्स रेकॉर्ड्स खूप चांगले आहेत की ते दर्शवतात की हे खेळाडू किती महान आहे त्या खेळाडूंची जर तुम्हाला प्रतिशोध घ्यायचा असेल किंवा खेळाडूंबद्दल जाणून घेत असलं तर त्यांच्या इंटरनॅशनल करियरवर फोकस करा स्मृती मंदना ह्या इंटरनॅशनली खूप चांगली म्हणजे चांगली प्लेयर आहे आणि ती सांगलीची असून ती एक इंडियनची नॅशनल क्ल क्रश म्हणून ओळखली जाते आणि तिच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर ती आय पी एलसुद्धा खेळते ती मुंबई इंडियन्स नाही आर सी बी ह्या संघाकडून खेळते असं माझा पुरुष क्रिकेटचा मुंबई इंडियन्स असं संघ आहे पण ती स्मृती मंदानामुळे मला आर सी बीला पण सपोर्ट करायला लागतं आहे हे म्हणजे खूप याची गोष्ट आहे आणि सांगायचं बोललं तर स्मृति बंधालाबद्दल ती असं म्हणजे खूप दिसायला पण चांगली आहे आणि खेळायला पण आणि सांगायचं बोललं तर तिच्याबद्दल स्मृती मंदाना ही लहानपासूनच क्रिकेटच्या फील्डमध्ये खेळते चांगलं काम करते व भारतासाठीही खूप चांगलं म्हणजे चांगलं खेळत असते आणि ती लेफ्टी बॅट्समन आहे व खूप चांगले चांगले शॉट्स मारत असते क्रिकेटच्या फील्डमध्ये ते पाहताना आमचं दृश्य खूप चांगलं वाटतं आणि सांगायचं झालं तर तिच्याबद्दल तिनं रिसेंटली एका पुरुषाबरोबर लग्न केलं ती नॉन क्रिकेटच्या संदर्भात आहे तो पुरुष काही क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये नाही आणि क्रिकेटच्या ह्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर महिला क्रिकेटर ही स्मृती मंदना म्हणूनच ओळखली जाते तुम्ही गुगलवरही पाहू शकता की स्मृती मंदना म्हणजे तिचं बायो पिक पाहू शकता की ती कसे आहे किंवा तिचे रेकॉर्ड्स काय आहे रेकॉर्ड्सच त्या क्रिकेटच्या प्लेअरबद्दल सर्व काही बोलत असतात आणि आपणही तिला प्रोत्साहन दिले पाहिजे की आपल्या महान भारतासाठी ती खेळते व आपले करिअरवर नसून ती आपल्या देशासाठी जास्त महत्त्व देते असं सांगायचं बोललं तर स्मृती मंदना क्रिकेटच्या संदर्भात म्हणजे वन ऑफ द इंडियामध्ये ग्रोइंग स्पोर्ट म्हणजे ऑलरेडी एक चांगल्या प्रकारे डेव्हलप्ड देश आहे आणि त्यामध्ये ती क्रिकेट खेळते हे खूप गर्वाची गोष्ट आहे आपल्या भारतासाठी आणि एवढं बोलून मी माझं आवडते क्रिकेटरचा प्रशंसा करून थांबतो धन्यवाद